मराठी साहित्याला खूप प्राचीन असा इतिहास आहे आद्य कवी गोविंदाग्रजापासून ते वि वा शिरवाडकरांपर्यंत खूप असे लेखन साहित्य मराठी साहित्यामध्ये उपलब्ध आहेत मला मराठी लेखक म्हणून पु ल देशपांडे खूप आवडतात कारण त्यांचे विनोदी लेखन मला खूप आवडते आणि कवी म्हणून बालकवी वि वा शिरवाडकर यांचे खूप खूप कविता आवडतात आणि मला वाचन आणि लिखाण यांची खूप खूप आवड आहे